दिस कॉल इज नॉव बिइंग रेकॉर्डेड

मॅडम आम्हाला फर्निचर घ्यायचं होतं सध्या आम्हाला जसा आमचं नवीन घर आहे त्या पद्धतीनं आम्हाला फर्निचर लागेल तर आम्हाला टी व्ही फ्रिज आणखी ड्रेसिंग टेबल वगैरे या टाईपच्या वस्तू हव्या होत्या मिक्सर वगैरे तर तुमच्याकडे त्या सर्व मिळतील ना आम्हाला ठीक आहे पण ठीक आहे आम्ही समजा इथंच पसंदहून केला तर मग त्याची समजा काय डिस्काउंट होईल आम्हाला त्याच्यावर बारा ते वीस हजारापर्यंत झाला तर त्याच्यावर डिस्काउंट किती राहील आम्हाला

हो चालेल कारण मी बरेच दुकानात फिरलो पण आम्हाला म्हणजे तुमच्याकडचे दुकानातले जे ते फर्निचर वगैरे तसं आवडलं तर बाकीकडे म्हणजे डिस्काउंट नव्हतं कमी याच्यात होतं त्या पद्धतीने आम्हाला हवं होतं

बरं मग आम्हाला समजा पसंत आला आणि आम्ही ते खरेदी केलं पेमेंट वगैरे केली तुमची तर डिलिव्हरी कधी मिळेल आम्हाला

पाच सहा दिवस ऍड्रेस वगैरे आताच द्यावं लागेल का का कॉल करून

आणखी काही नवीन मिळेल काय इकडे घराच्या संबंधीसाठी हो का तसं तर म्हणशाल म्हणजे कधी न पाहिलेल असं हो का डेकोरेटसाठी मोबाईल मिळून जाईल ना

बरं तुम्ही तुमचा नंबर मला देऊन द्या मी त्याच्यावर तुम्हाला ऍड्रेस देऊन देईल समजा ठीक आहे चालेल मॅडम बरं ठीक आहे ठेवा